कपडे धुण्यासाठी आम्ही पाण्याचा फार जपून वापर करतो कारण आमच्या भागामध्ये पाण्याचा खूप अभाव आहे पावसाळ्यामध्ये मात्र पाणी असते पण उन्हाळ्यामध्ये हे पाण्याची फार टंचाई असते आणि म्हणून आम्हाला उन्हाळ्यामध्ये पाणी हे साठवून ठेवायला ठेवावं लागते कारण पाण्या पान् नळांमध्ये पाणी हे पंधरा पंधरा दिवस आमच्या इथे येत नाही आणि त्यामुळे पंधरा दिवस पाणी हे आम्हाला साठवून ठेवावं लागते साठवून ठेवल्यानंतर आम्ही ते पाणी पंधरा दिवस पुरवतो पंधरा दिवस प झाले की पंधरा दिवसानंतरही पाणी येईल याची काही हे नसते गॅरंटी नसते आणि म्हणून आम्हाला पाणी जपून वापरावं लागते आम्ही म् पंधरा दिवस ज्या दिवशी नळं नळामध्ये पाणी येते त्याच दिवशी आम्ही कपडे धुतो हवामान कसेही असो पण ज्या दिवशी आमच्याकडे पाणी येते त्याच दिवशी आम्हाला सगळे कामं जे असतात ते करून घ्यावे लागतात कारण पंधरा दिवस पाणी नसल्यामुळे मग पाणी पाण्याचा अभाव असल्यामुळं पाणी साठवून ठेवावं लागते त्यामुळे आम्ही कपडे मात्र कपडे असो किंवा कुठलेही गोष्टी ज्याच्यामध्ये पाण्याचा जास्त वापर होतो त्या गोष्टी आम्ही नळ ज्यादिवशी येतात त्याच दिवशी करतो कारण पाणी त्याच्यानंतर मग पाणी आम्हाला भेटत नाही आणि उन्हाळ्यामध्ये आमच्या इकडे पंधरा पंधरा दिवस नळ येत नाही आम्ही टाकीमध्ये पाणी साठवून ठेवतो कारण टाकीमध्ये पाणी साठव ठा साठवल्यानंतर ते पाणी आम्हाला पंधरा पंधरा दिवस पंधरा दिवसापेक्षाही जास्त पुरवावं लागते आमच्या इथे उन्हाळ्यामध्ये बोरिंगमध्ये पाणी पाव् जे असते ते पाण्याची पातळी फार कमी होते बोरिंगमध्ये पाणी येत नाही आणि पावसाळ्यामध्ये मात्र जमिनीत पाणी असते पण उन्हाळ्यामध्ये बोरिंग पूर्ण आटतात आणि आम्हाला पाणी भेटत नाही त्यामुळे पाणी हे आम्ही जपून वापरतो कारण पाणी हे साठवून ठेवावं लागते आणि पंधरा दिवसाच्यापेक्षाही जास्त दिवस आम्हाला पाणी पुरवावं लागते कारण त्याची आम्हाला गॅरंटी नसते की पाणी येईल म्हणून नळाला आणि म्हणून आम्ही पाणी हे जपून वापरतो